हॅलो हो हो हां हो होईल ना होईल

क कधी लग्न कधी आहे हां हां मग तुम्ही घेऊन या वेळ आहे तुम्हाला हां मग मग तुम्हाला कधी वेळ आहे घेऊन यायला हां आठ वाजता सात वाजता या सा आठ सात वाजेपर्यंत या दुकान तोपर्यंत चालू असतं हां आणि तुम्हीच घेऊन या मग असं दाखवाल व्यवस्थित आणि मेजरमेंट पण घ्यायला लागेल ना हां तुम्ही स्वतःच या हां चालेल चालेल कुठे लग्न आहे इथेच की बाहेरगावी आहे हां मग तुम्हाला तीन दिवसातच लागेल ना हां चालेल चालेल तुम्ही घेऊन या हां मग तुम्हाला अल्टर पण करायचं आहे आता तो बघून सांगता येईल अल्टर करायचं आहे कुठे त्याला कुठे म्हणजे हे झालेलं असेल इस्त्री पण करून पाहिजे हा उंचीला कमी करायचा आहे का ते सगळं बघून मग हां तसे अल्टरचे मग सूट आहे ना तो तर शंभर रुपये आणि इस्त्री करायचे पण दीडशे रुपये होतील सूटला आणि बाकी मग ते बघून मग सांगते काय करायचे आहे ते

असं आठ वाजता आम्ही दुकान बंद करतो सात वाजता सगळे जातात कारागीर आठ वाजेपर्यंत मी असते पण तुम्ही लवकर या जरा ठीक आहे मग व्या लवकरा लवकरात लवकर या मग कसं तुम्हाला वेळ हां संध्याकाळीच या वेळ नाही ना तुम्हाला मग हां हां हो हो बंद हां सात वाजेपर्यंत या चालेल चालेल ठीक आहे या मग

हां ठेवू हां